मला डांची खूप आवड आहे पण मला जसं की फोक वेष्टन असे डान्स करायला खूप आवडतात पण आत्ता मग त्याच्या व्यतिरिक्त आता जे पारंपारिक चाललेले आहेत तेही डान्स करणं तेवढं अवघड असतं सांस्कृतिक म्हणजे जे पण संस्कृत टाईप डान्स असतात ते डान्स करणं त्यांची कला अवगत करणं खूप अवघड असतं पण ते करण्याची मजा वेगळीच असते मला ह्याच्याआधी आत्ता जसं की मी ह्याच्याअगोदर खूप प्रकारे फोक क्लासिकल जे पण आपले वेष्टन डान्स असतात तसे डान्स खूप केलेले आहे पण असे जे पारंपरिकरित्या डान्स असतात जे पण शाळेमध्ये आम्ही पहिले खूप करायचो पण आता ते कसं शाळा संपल्याकारणाने त्याच्यानंतर ते डान्स करण्याचा कधी योग आला नाही पण आत्ता जसं की माझं लग्न झालं आहे पण लग्नाच्या ह्याच्यानंतर आता आमच्या जे पण शाळेत चाळीमध्ये जी पण सत्यनारायणाची वगैरे पूजा झा होते त्या पा त्या पुजेमध्ये तसेच वेष्टन डान्स कोण करं करू शकत नाही म्हणजे वेष्टन डान्स करत नाही तर त्याच्यासाठी पारंपारिक जी पण डान्स आहेत जसे की मंगळागौरी पुन्हा जे पण देवीचे डान्स आहेत की जेव्हा जे देवांचे डान्स आहेत किंवा एखाद्या आई मुलांवरती जेही डान्स आहेत जे आपल्या संस्कृतीला पारंपरिक पारंपरिक गोष्टींना जे धरून असतात ते डान्स कराय करता करता त्यामुळे आत्ताही गेल्याच वर्षी मी तसे डान्स केलेला आहे तर त्या डान्समध्ये उलामा उलट मला जे वेष्टनमध्ये जो इंटरेस येतो म्हणजे वेष्टनमध्ये जी मजा येते कारण ते मला पहिल्यापासून करता येतं पण त्याच्यापेक्षा जास्त मला आवड जास्त मला खूप बरं वाटलं की जे मी पारंपरिक मंगळागौर वगैरे करू ज्याच्यामध्ये खूप काही गाणी असतात खूप का हावभाव केले जातात जे करताना आणि नाचतानासुद्धा खूप छान वाटतं ते करताना समोरच्या समोरच्या व्यक्तीला ते लवकर भावतात आणि आताच्या कसं जनरेशनला लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही हे पारंपरिक नृत्य आता सर्वात जास्त आवडतं किंवा संस्कृत कथ्थक हे सर्वांना जास्त आवडतं पहिले ह्या गोष्टीची एवढी आवड नव्हती जशी काय वेष्टन फॉ हिपपॉक फोक हे डांची सर्वांना जास्त आवड असायची पण आत्ता लहानपणापासून लहान मुलांपासून सगळ्यांना देवांची गाणी क्लासिकल गाणी किंवा संस्कृत सं जी पण आहेत किंवा पारंपारिक जे पण आहेत डान देवीचे जास्त करून त्या त्याची जास्तकरून आवड होती आणि ती करण्याची मजा खूप वेगळी असते त्याच्यामध्ये आपण स्वतःला विसरून काहीतरी एक संदेश देतो असतो लोकांना किंवा त्या जी पण आपल्या पारंपारिकरित्या आपल्याकडे चालत आलेली गाणी आहेत त्याच्यावरती आपण डान्स बसवतो किंवा ते आपले सण असतात त्याच्यावरती आपले डान्स असतात ते करताना खूप मजा वेगळी असते आपण खूप प्लस त्याचे डांचे कॉस्ट्यूम खूप छान असतात ते काष्टी पद्धतीची साडी नेसली जाते खूप काही दागिने घातले जातात त्याच्यावरती मेकप खूप छान असतो अंबाडा वेणी वगैरे घालून खूप छानपैकी नटून थटून केल केले जातात त्यामुळे आता मला वेष्टन वगैरेपेक्षा मला आताही पारंपारिक डान्स करायला खूप आवडतं थँक्यू